हॅलो हां सर मी संगम माहुलीमधून बोलते आहे मला गॅसची आवश्यकता होती ॲक्च्युली आम्ही घर शिफ्ट करतो आहे हां आम्ही दुसरीकडे राहायला जातो आहे तर तिथे आम्हाला गॅस सिलेंडरची आवश्यकता होती तर तुम्ही ते वेळेवरती पोचवू शकाल का हां सर हां हां माझं नाव आहे शिवानी नेवसी अच्छा हं ओक्के तसेच सर मी काय म्हणते आम्ही आत्ता जाणार आहे तर प्लीज तुम्ही तिथपर्यंत पोच करू शकाल का ओके सर ओके हां सर हां माझा आरक्षण संदर्भ क्रमांक आहे हां जी एस पी एम ट्रिपल सिक्स ट्रिपल झिरो हां फोर हा सर हां सर हां सर डिलिव्हरी ही वेळेत होईल ना हां सर सर प्लीज मला अपडेट देत राहा कारण इमर्जन्सी झालेली आहे ॲक्च्युली आम्ही इथून तिकडे शिप्ट करतो आहे त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहेत हां हां ना सिलेंडरशिवाय आपण काहीही करू शकत नाही आणि असं पण गॅस सिलेंडर असेल तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात हां सर

गॅस सिलेंडर मागच्या वर्षी मागच्या महिन्यामध्ये घेतला होता जून जुलैमध्ये त्याचं पेमेंट मी केलं होतं सर व ते पेमेंट तुम्ही ॲक्चुअली ऑनलाईन केलं कारण की ऑफलान कॅश नव्हते तुम्ही बोलत होत ऑनलाईन कर तर ते आपल्या पुस्तकामध्ये नोंद नाही आहे केलेलं तसेच वर्षाला माझे मागच्या महिन्यामध्ये तीन ते चार सिलेंडर झाले होते पण या वर्षामध्ये माझे काहीच सिलेंडर झालेलं नाही आहेत तर मला या वर्षा यावर्षी मी खूप प्रयत्न करेन सिलेंडर मिळवण्यासाठी कारण मला तातडीने मला सरांचा पण कॉल आला होता की तुम्ही काय सिलेंडर घेत नाही आहेत एजन्सी तुम्ही दुसरीकडे केले का असं ॲज अ मग तर मी बोलले की नाही सर एजन्सी इथेच केली आहे हां सर तुमची हेल्प मिळाली हेच महत्वाचं आणि मी तिकडे शिफ्ट करते तो सर प्लीज तुमची माझी विनंती आहे तुम्हाला की प्लीज तुम्ही मदत कराल आम्हाला ते शिफ्ट करायचं हां सर हां मी ऑफिसला येत जाऊ हां सर मी ऑफिसला येऊन म्हटलं ॲड्रेस चेंज करते ओके